शेअर बाजारात थोडे थोडे पैसे गुंतवले तर खूप चांगलं आहे पण बरेच लोक असे भरपूर पैसे घालून म्हणजे शेअर खरेदी करतात आणि मग ते डाऊन झालं की त्याचं नुकसान होतं आणि जर शेअर वाढले तर खूप चांगलं आहे अन शेअर जर डाऊन झाले तर पूर्ण आपल्या शहरावर देशावर त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात जे प्रत्येक बाबतीत जो माल आहे सोनं आहे हे आहे त्याच्यामध्ये आपलं म्हणजे नुकसान डाऊन झालं तर नुकसान होतं आणि डिजिटल ॲप बद्दल बोलायचं तर ते खूप चांगलं आहे आणि थोडंसं जोखीमचं वाटतं पण बरंच काही आपल्याला त्यात शिकायला नवीन नवीन पद्धती आपला पण भारत असाच पुढे जाण्यासाठी आणि सशक्त भारत होण्यासाठी हे खूप चांगलं आहे